नग नमश्कार मी आपल्या नगरपालिके तील रहिवासी बोलत आहे तर मला नगरपालिकेला तक्रार द्यायची होती की आमच्या घराच्या शेजारी जी काही कचऱ्याचं ढिगारा साचलेला आहे तर त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न कराल अशी मी आशा बाळगतो आहे ह्या कचऱ्यामुळे आमच्या गा परिसरात खूप सारा डासांचं प्रमाण वाढलेलं आहे खूप दुर्गंध आहे आणि हा कचरा कमीतकमी दहा ते पंधरा लोकांना काढण्याची आवश्यकता आहे कारण एक किंवा दोन व्यक्ती हा कचराची विल्हेवाट करू शकत नाही त्यामुळं माझी नगरपालिकेला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी जेणेकरून आमच्या परिसरातील लोकांचं स्वास्थ्य चांगले राहील त्यासाठी मी आपल्या नगरपालिकेला विनंती करेल की तुम्ही कमीतकमी दहा ते पंधरा लोकांना पाठवून देण्याची व्यवस्था करावी